जसं मला पुस्तकं वाचायला आवडतात तर अशाच मला एका पुस्तकाबद्दल भरपूर लोकांनी सांगितलेलं होतं की ही पुस्तक तुम्ही वाचा सोचो और अमीर बनो पुस्तकाचं नाव होतं ही पुस्तक वाचा तुम्ही आणि याच्यामधून तुम्हाला खूप काही कळणाचं मार्क भेटेल पण याच्यामधून चांगल्या चांगल्या तुम्हाला विचार येतील त्याच्यानंतर तुम्ही याच्यामधून चांगल्या गोष्टी करू शकता खूप काही या पुस्तकाबद्दल मला गाजावाजा करून सांगण्यात आलेलं होतं परंतु जेव्हा मी प्रत्यक्ष ती पुस्तक वाचायला घेतलेली ती बघितलेली तर मला तसं काहीही वाटलेलं नाही उलट त्याच्याव्यतिरिक्त मला त्याच्या उलट वाटलेलं याच्यामध्ये की आपण फक्त आपल्या विचारांनीच मिळवू शकतो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि लोकं जे आहेत ते फक्त खोट्या गोष्टींचं जास्त फैलाव करतात त्याच्यामुळे ही जी आहे ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नव्हती याच्यामधली तर अशा प्रकारे त्या पुस्तकाबद्दल मला खूप मोठ्ठं करून सांगण्यात आलेलं होतं जे मला अजिबात आवडलेलं नाही कारण जेव्हा मी पुस्तकं वाचायला घेतलेली त्यामध्ये अक्षरशः तशा प्रकारचं काहीही नव्हतं त्यामुळे मला ती आवडलेली नाही